आमच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणावर गोड खाल्ले जाते गोड खाण्यामध्ये आम्ही प्रामुख्याने चहा जास्त पितो कारण आमच्या घरामध्ये चहा दिवसातून पाच ते सहा वेळा होतच असतो सकाळी उठल्यावर एकदा चहा होतो त्याच्यानंतर नाश्त्यासाठी एकदा चहा होतो त्याच्यानंतर दहा ते अकराच्या दरम्यान एकदा पुन्हा चहा होतो त्याच्यानंतर दुपारी तीन ते चार वाजता जर कोणाला वाटलंच तर तेव्हा चहा होतो एका जणाला चहा केला की सगळेच जण चहा पितात त्याच्यानंतर सहा वाजता तर आमच्या घरात चहा नसला की सगळ्या माणसांना चहा का नाही चहा का नाही असे विचारत असतात त्यानंतर आमच्या न जेवणात रात्रीच्या जेवणात जेवणाबरोबरच गोडाचंही काही ना काहीतरी असतंच त्यामुळे आमच्या घरा घरात खूप मोठ्या प्रमाणात गोड खाल्लं जातं आणि ते चहाही आमच्या घरात खूप अति प्रमाणात गोड असतो कमी गोड चहा आमच्या घरात कुणीच पीत नाही त्यामुळे मला असे वाटते की आमच्या घराला व आमच्या कुटुंबाला चहाचे प्रमाण व गोड खाण्याचे प्रमाण कमी करण्याची गरज आहे त्यामुळे आजच्या अती गोड खाल्ल्यामुळे व अती चहा पिल्यामुळे आपल्या शरीरावर अनेक वाईट परिणाम होत असतात ज्यामुळे आपल्याला डायबिटीज उच्च रक्तदाब ब्लड प्रेशर व रक्तातली शुगर वाढणे यासारखे गंभीर आजार होऊ शकतात व हे आजार पुढे जाऊन मृत्यूचे कारणही बनू शकतात जर आज आपण पाहिले तर भारतातही मोठ्या प्रमाणात गोड खाल्ले जाते कारण बंगालमध्ये प्रत्येक प्रांताची एक त्यांची स्वतःची वेगळी अशी गोड गोड डिश आहे म्हणजे स्वीट डिश आहे ज्यामध्ये बंगालमध्ये रसगुल्ला आहे व तिकडे गुजरातमध्ये जिलेबी आहे महाराष्ट्रात जिलेबी आहे अशी वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या प्रमाणात गोड खाल्ले जाते पण परंतु गोड खाण्याचे प्रमाण कमी करायला हवे जर असेच अति प्रमाणात गोड पदार्थांचे सेवन होत गेले तर भारतातील लोकांच्या तब्येतीवर खूप वाईट परिणाम होऊ शकतात मी आमच्याच कुटुंबातील पाहाते अनेक जण चहा पितात त्या चहामुळे चेहऱ्यावर पिंपल येणे कॅ चहात कॅफेनचे प्रमाण असते त्यामुळे ते कॅफेन किंवा टिनेन आपल्या शरीरावर घातक परिणाम करत असतात यामुळे चहाचे प्रमाण व गोड खाण्याचे प्रमाण आमच्या कुटुंबाला कमी करण्याची खूप गरज आहे मी सारखी सांगत असते की प चहा पिऊ नका चहा पिऊ नका पण चहाची लागलेली सवय यामुळे आमच्या शर घरात खूप सा मोठ्या प्रमाणात चहा पिला जातो त्याचप्रमाणे मोठ्ठं घर असल्यामुळे कोणाला ना कोणाला चहाची आठवण आली की सगळ्यांचा चहा होत असतो सगळ्यांना चहा हवा असतो त्यामुळे खूप लोकं ज्या दिवसातून पाच ते सहा वेळा आमच्या घरामध्ये चहा पीत असतात परंतु मला असे वाटते चहा प्याल्याने आपल्याला शरीरावर खूप वाईट परिणाम असतात चहा पिणे योग्य आहे परंतु त्याचे प्रमाण मर्यादीत असणे तितकेच गरजेचे आहे तसेच गोड खाणेही गरजेचे आहे परंतु त्याचे प्रमाणही मर्यादित असणे गरजेचे आहे अमर्यादित गोड सेवन केल्याने आपल्या शरीराला ते सहन होत नाही व आपल्याला त्याचे घातक परिणाम दिसून येतात त्यामुळे मला असे वाटते की गोड खाणे कमी करणे खूप गरजेचे आहे